अलीकडे भारतातील वाहतूक व्यवस्था सुधारली आहे असे निश्चितपणाने आपण म्हणू शकतो कारण आधुनिक वाहनांसोबतच आणि वाढणाऱ्या वाहनांच्या संख्या सोबतच भारतातील रस्त्यांची लांबी आणि संख्यासुद्धा वाढत आहे सुधारित रस्ते नवीन तंत्रज्ञान वापरून बनवले जात आहेत त्यांच्यामध्ये सुधारणा केली जात आहे की जेणेकरून दोन शहरांमधील दोन गावांमधील अंतर कमी वेळेमध्ये कसं पार पाडलं जाईल अशी व्यवस्था केली जात आहे पण यासोबतच काही आव्हानंसुद्धा आपल्या डोळ्यासमोर उभी राहिली आहेत वाहनांचा जसा वेग वाढला तसं अपघातांची संख्यासुद्धा वाढली आहे त्यामुळे जीवितहानी आणि वित्तहानीसुद्धा वाढली आहे या आव्हानांना जर आपल्याला सामोरं जर जायचं असेल तर आपण नवं तंत्रज्ञान आणि स्वतःची विवेक बुद्धी वापरून वाहनचालकाने वाहन हाकलं पाहिजे या गोष्टीचा आपण भान ठेवायला हवं आणि ज्याप्रमाणे ही वाहतूक व्यवस्था वेगवेगळ्या माध्यमातून सुधारत आहे वेगवेगळी वाहनं येत आहेत नवं तंत्रज्ञान आपण वापरतो आहे मेट्रोसारखं साधन आपण अधिकाधिक उपयोगामध्ये आणण्याचा सार्वजनिक वाहतुकीचा आपण जास्तीत जास्त उपयोग करायला लागलो आहे या सगळ्या वाहनांच्या दुरुस्तीचा एक नवा व्यवसाय आपल्या पुढे निर्माण झालेला आहे हा व्यवसाय म्हणजेच आजच्या तरुण बेरोजगारांना एक संधी आहे या वाहतुकीच्या व्यवस्थेतून नव्या नोकरीच्या संध्या निर्माण होऊ शकतात असं आपण म्हणू शकतो तर ही वाहतूक व्यवस्था जर सुधारली तर आपल्या भारताच्या आपल्या देशाच्या विकासामध्ये नक्कीच हातभार लागू शकतो